आ

हा दुकानला आहे हो करतो कि कधी करायची काय कोणती कटिंग करायची डाय मारायची काय दाढीचा कट मारायचाय काय करायचय सनि जादव करायची का ठीक आहे करतो की मग सनी जादव कटिंग करायचे म्हणल्यावर तुम्हाला दोनशे रुपये पडत्याल कटिंगला आपल्याकडे सनि जादव कट आहे जमाई राजा कट आहे आर्मी कट आहे वन साईड कट आहे दाढीला पण व्हरायटी कटामध्ये बऱ्याच आहेत फेशिअल फिशअल क्रॅप ब्राप सगळं आहे आपल्याकडं दाढीला काय करायंय कोणता कट मारांयचाय सनि जादव कट मारायचाय का कोणता माराचांय बरं काय नाही दीडशे रुपये लागतील बघा बरं ठीक आहे ठीक आहे या का पुष्पा कट माराजा नवीन ठीक आहे ठीक या पुष्पाच करू मग पुष्पा चांगला दिसेन नवीन रिलीज झालाय पुष्पा कट लग्ना आहे का बरं बरं पण आता करणं होत नाहीना आता माझ्याकडे गर्दी बरीच आहे गिराईक बरीच आहेत रात्री ये नाहीतर उद्याचाला या चालतय काय का हरकत नाही उद्या सकाळी या सकाळी बारा एक च्या दरम्यान या ठीक आहे ठीक आहे या